हॅलो हां हॅलो मी प्र ती प्रवारा इन्स्टिट्यूटमधून बोलतो आहे आपलं काहीतरी ॲप्लिकेशन आलं होतं आपल्याला ॲडमिशन घ्यायचं होतं आपला कँडिडेट होता मला वाटतं हां बरं ॲडमिशन ॲडमिशन तुम्हाला घेता येईल ॲडमिशन आपल्या कॉलेजला पण आपल्या कॉलेजचे ॲडमिशनचे काही रूल्स असतात काही त्याचा ठ हे ठरलेला असतो त्या पद्धतीप्रमाला इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे इंटरव्यू दे आपल्याला इंटरव्यू घेतल्याशिवाय पुढे काहीच येणार नाही तुम्ही इंटरव्यूला कधी आणू शकता कँडिडेट

एक आता आम्ही इंटरव्ह्यूची प्रोसेस चालू झालेले आहेत इंटरव्ह्यूच्या प्रोसेसनंतर सगळे कॉलेजचे सगळे सुरुवात होईल पण पहिल्यांदा अगोदर इंटरव्ह्यू पूर्ण होणं गरजेचं आहे तर आमच्या इंटरव्यूच्या प्रोसेस चालू झालेला आहे आता तुमचा जो अर्ज आहे तो आता मला मा त्याच्यावर माझं लक्ष गेलं आणि मी तात्काळ तुम्हाला कॉ कॉल केलेला आहे तर इंटरव्यूला येण्यापूर्वी हां हां नाही नाही मला एक विचारायचं आहे मला एक विचारायचं आहे तुमच्या जवळपास इतके सगळे फार्मसीचे कॉलेजेस आहे तर तुम्ही आमचं प्रवरा इन्स्टिट्यूट का बरं सिलेक्ट केलं मला हे जरा विचारायचं आहे तुम्हाला जर सांगतं आहे हां हां हां हां हो हो हो हो नाही अगदी बरोबर आहे बरोबर आहे अगदी सर तुमच्या

अच्छा अच्छा अच्छा तुम्हाला जी माहिती मिळाली ना सर ती अगदी व्यवस्थित मिळाली आणि खरंच आमच्या कॉलेजच रेपुटेशन रेपुटेशन तसं आहे आपल्या इथे जितकं विद्यार्थ्यांकडं व्यक्तिशः सुद्धा आम्ही लक्ष देतो एखाद्या विद्यार्थ्याला जर समजलं नाही तर तशी व्यवस्थाही आपण केलेली आहे कारण काय आपल्या कॉलेजमधून जे काही विद्यार्थी तयार होतील ना त्या ते चांगल्याच प्रकारचे चांगल्याच प्रतीचे विद्यार्थी असतात पुढे जाऊन चांगल्या प्रकारे व्यवसाय करतात स् सेटल होतात आणि रुग्णांना सुद्धा चांगली सेवा देतात असं आपला अच्छा अच्छा बरं बरं हो हो हो हां तुमचं भाचा म्हणजे तो संजय थोरात का इचलकरंजीचा संजय थोरात हां हां बरोबर त्याच्यामुळंच तुम्ही मला वाटतं आमच्या कॉलेजला तुम्ही हे झाला तुम्ही तुम तुमच्या डोक्यात आलं का आपण ह्या कॉलेजला आणि आपला जो टीचिंग स्टाफ जो आहे ना सर शिकवणारे जे शिक्षक आहेत ते अत्यंत चांगल्या प्रतीचे ते सुुद्धा खूप टॅलेंटेड आणि विद्यार्थ्याकडं खूप चांगल्या प्रकारे लक्ष देतात सर अ त्या तुम्ही तुमच्या हो हो हो हो काही हरकत नाही काही हरकत नाही तुम्ही तुमच्या कँडिडेटला विद्यार्थ्याला जरूर घेऊन या आणि तुम्ही कॉलेजमध्ये हां सर आ तुम्हाला उ परवा तुमची तुमच्या विद्यार्थ्यासह बरोबर अकरा वाजता या बाकीच्या इंट इंटरव्ह्यूच्या प्रोसेस झालेल्या आहेत काही इंटरव्ह्यू झालेले आहेत काहींच्या होणे बाकी आहेत आणि कँडिडेट खूप आहेत तरी आम्ही इंटरव्ह्यू घेऊन तुमच्या कँडिडेटला मार्क चांगले आहेत म्हणून मी तुम्हाला होऊन फोन केलेला आहे तर तुम् हां प हां हां चालेल चालेल चालेल चालेल ठीक आहे तुम्ही बरोबर पोहचा हो ओके ओके नक्की